आपल्या महाराष्ट्रामध्ये बहुतांश लोकं खेड्यात राहतात आणि खेड्यातील लोकांचा मुख्य व्यवसाय हा शेती आहे आणि शेतीमध्ये कुटुंबातील सर्व लोक गुजरण करतात शेतात काम करतात परंतु सर्व लोकांच्या हाताला काम मिळेलंच असं नाही आणि जरी काम मिळालं आपल्या शेतात तरी त्याचा उत्पन्न निघालं तर त्याला भाव मिळत नाही आणि भाव मिळाला न मिळाल्यामुळं त्या कुटुंबाची गुजरण योग्य पद्धतीनं होत नाही ज्या कुटुंबाच्या गरजा असतात दवाखााना आहे शिक्षण आहे सण समारंभ आहे घरातली शुभकार्य आहेत आणि मग अशा वेळेस त्या कुटुंबाला आर्थिक अडचणीला सामोरं जावं लागतं आहे मग आपण सर्वजण शेतात काम करतो आहे तरी पण आपलं भागत नाही मग नको ही शेती शेतीऐवजी आपण दुसरा पर्याय निवडूया दुसरा कायतरी व्यवसाय करूया म्हणून लोकं शेतीपासून दूर जातात शेतीचं महत्त्व वाटत नाही आणि सर्व प्रक्रियेमध्ये समाजमानामध्ये कुटुंबामध्ये जगत असताना सर्वात महत्त्वाचा मुद्दा येऊन ठेपतो तो आर्थिक परस्थितीवर ज्यावेळेस आपल्या खिशामध्ये पैसे खुळखुळतात त्यावेळेस ते कुटुंब आनंदी असतं आहे त्यांच्या सर्व गरजा भागतात परंतु जर खिशात पैसे नसले आणि अनेक गरज दवाखाना आहे दवा घरात श शुभकार्य आहे लग्न आहे अनेक अनेक तर त्या गरजा भागू शकतात आणि ते कुटुंब आनंदानं राहू शकतं आहे पण शेतीवर ते होत नाही कुठल्याही गरजा भागत नाहीत म्हणून प्रत्येक शेतकरी कुटुंब त्या कुटुंबातील असणारे सदस्य शेतीशिवाय दुसऱ्या पर्याय निवडून आपल्या कुटुंबाची गरजा गुजराण करतात म्हणून शेतीचं महत्त्व वरचेवर कमी होत आहे